सध्या वर्तमानपत्रांमध्ये ज्या पद्धतीची बोलीभाषा वापरली जाते त्याच पद्धतीनं लिहिलं देखील जातं अनेक ग्रामीण भागातील पत्रकार देखील चांगल्या पद्धतीने लिहित आहेत त्याचबरोबर शहरी भागातील लेखक देखील अनेक पद्धतीनं पत्रकार म्हणून काम करत आहेत पत्रकार हा एक समाजाचा घटक म्हणून बघितलं जातं आणि विविध विद्यापीठांमध्ये वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्रविद्या यासाठी स्वतंत्रपणे क्लास काढलेले आहेत कोर्स तयार केलेले आहेत ग्रामीण पत्रकारिता हा एक नवीन स्वतंत्र विषय आहे त्याचबरोबर वाढणारी माध्यमं व्यापक पद्धतीनं होणारी माध्यमं आणि वृत्तपत्र हा सगळा अभ्यासक्रम सध्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे प्रामुख्यानं प्रत्येक पत्रकारानं किमान तीन ते चार वर्ष वर्तमानपत्रामध्ये काम करणं आवश्यक आहे वर्तमानपत्र आणि स्क्रिप्ट रायटिंग हा एक प्रामुख्यानं महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही लिहिता ज्या वर्तमानपत्रांमध्ये तुमचं लेख छापून येतात तुम्ही ज्या वर्तमानपत्रामध्ये पत्रकार म्हणून किंवा बातमीदार म्हणून काम करता तर त्या वर्तमानपत्राची विचारधारा देेखील आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवत असते अनेक निर्भीड पत्रकार म्हणून काम करणारे पत्रकार आहेत निर्भीड वर्तमानपत्रदेखील आहेत पण काही राजकीय भूमिका मांडणारे वर्तमानपत्रदेखील आहेत हे देखील आपल्याला आवश्यक समजून घेणं आवश्यक आहे मुळामध्ये पत्रकारांनी आपली भूमिका ही ठामपणे स्वतंत्रपणे आणि स्वतःच्या कुवतीनुसार तर्कसंगत पद्धतीनं बातमीदारी करणं आवश्यक आहे पूर्वी असं होतं की एखाद्या विचारसरणीनं किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठी वर्तमानपत्रं चालवली जायची पण जेव्हापासून उदारीकरणाचं आपण धोरण स्वीकारला आहे तेव्हापासून सर्व वर्तमानपत्रं ही व्यावसायिक झालेली आहेत खऱ्या अर्थानं याचा एक फायदा देखील आहे नि नुकसानदेखील आहे पूर्वी असं होतं की एखाद्या विचीर ए एखाद्या विशिष्ट विचारसरणीसाठीच एखादं वर्तमानपत्र ओळखलं जायचं तसं आता न राहता ते सर्वव्यापक झालेलं आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे विषय मांडले जातात अनेक पद्धतीची मतं मांडली जातात अनेक राजकीय भूमिका मांडल्या जातात अनेक सामाजिक प्रश्नांवरती चर्चा होते वर्तमानपत्र हा केवळ एक पेपर नाही केवळ एक एक दिवसापुरतं नाही तर ती एक प्रस प्रक्रिया आहे ती सर्वदूर पोचली पाहिजे काही लोकांना सकाळी उठल्यावर वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चहादेखील घ्यायला आवडत नाही ही सवय आहे दसरा असेल कामगार दिन असेल किंवा इतर दिवशी वर्तमानपत्रं ही मोठ्या प्रमाणात सुट्टीवरती असतात किंवा कोणतंही वर्तमानपत्र निघत नाही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी ह्या दिवशी देखील आपल्या इथं पेपरला सुट्टी असते पण पंधरा ऑगस्ट काल होता मग आज सोळा ऑगस्टला का पेपर आला नाही असा लोकांना प्रश्न पडतो इतकी सवय ही लोकांना पडलेली आहे वर्तमानपत्र वाचण्याची हे वर्तमानपत्र केवळ आज नाही उद्या नाही तर भविष्यामध्ये पुरावे आहेत आता पुरावे याच्यासाठी म्हणावं लागेल की पन्नास वर्षांपूर्वी किंवा साठ वर्षांपूर्वी एखादी घटना घडली एखादा विषय घडला एखादी राजकीय भूमिका काय होती किंवा एखाद्या राजकीय पक्षानं मांडलेली भूमिका आणि त्याला कशा पद्धतीनं समाजामध्ये सर्वदूर पोचवलं यासाठी हे सगळे वर्तमानपत्रं अभ्यासणं आवश्यक आहे अनेक वर्तमानपत्रांचे अग्रलेख हे प्रामुख्यानं वाचणारा वर्ग आहे अग्रलेख एखाद्या विशिष्ट व्यक्तीनं लिहिला आहे म्हटल्यावरती तर पेपर उचलला जातो अनेक वेळा एखादं वर्तमानपत्र फक्त मथळ्यासाठी प्रसिद्ध असतात मथळा हा केवळ त्या वर्तमानपत्रातला विक्रीसाठी उपलब्ध नाही तर तो सर्वदूरपणे आपली विचारधारा आपलं शब्दसामर्थ्य पोचवण्यासाठी अग्रेसर असतो अग्रलेखामध्ये लिहिलेली भाषा ही अनेकांना आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा वेगळं काहीतरी शिकवते व्यापक अर्थ शिकवते जागतिक भाषा जागतिक घडामोडी यांचा अभ्यास केला जातो त्याचबरोबर वर्तमानपत्रांमध्ये काही विनोद असतात त्याचबरोबर काही बातम्या असतात काही शब्दकोडी असतात ही वर्तमानपत्रं जास्तीत जास्त विक्रीसाठी केले जाणारे प्रयत्न आहेत वाचक हा केवळ फक्त बातम्या वाचण्यासाठी घेत नाही काही लोक जे आहेत तर ते वर्तमानपत्र हे शब्दकोडी सोडवण्यासाठी घेतात काही लहान मुलं आहेत तर ते गोष्टी वाचण्यासाठी घेतात त्याचबरोबर महिला ज्या आहेत तर त्या खास करून एखादं वर्तमानपत्र विशिष्ट दिवशी विकत घेतात का तर त्या दिवशी एखादी पुरवणी असते सखी असेल महिला असेल किंवा दुर्गा असेल मृण्मयी असेल अशा काही पुरवण्या आहेत त्या पुरवण्यांच्या माध्यमातून महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करण्यात आलेलं आहे त्या व्यासपीठाच्या माध्यमातून महिला ह्या वैचारिक परिपक्व कशा होतील यासाठी प्रयत्न केला जातो मृण्मयीसारखं मासिक जे आहे तर ते वर्तमानपत्राचा एक वेगळा भाग म्हणून आपण बघू शकतो या माध्यमातून अनेक वेळा महिला सक्षमीकरणासाठी असेल महिलांच्या फॅशनबद्दल असेल महिलांच्या कपड्यांबद्दल असेल किंवा महिलांसाठी ट्रेनिंग असेल अनेक पद्धतीचं ट्रेनिंग असतं त्यामध्ये कपडे कसे शिवावेत ब्लाऊज पीसची डिझाईन कशी असावी यासाठी मार्गदर्शन केलं जातं म्हणून ही पुरवणी सर्वाधिक लोकप्रिय आहे ही भाषा आणि भाषेबद्दल जर का म्हणायचं झालं तर आपण वर्तमानपत्रातली भाषा ही प्रासंगिक असते ज्या पद्धतीनं काळानुरूप असते अग्रलेखातली भाषा ही वेगळी म्हणू शकतो कारण ते वैचारिक मत हे अतिशय अभ्यासू व्यक्तीचं असतं पण बातमी ही सर्वसामान्य पत्रकार जे इतर ठिकाणी वावरतात वागतात त्यांचा राजकीय अभ्यास असतो घटनेबद्दल अभ्यास असतो त्या पद्धतीनंच लिहितात बातमीमध्ये अनेक वेळा हा चांगल्या पद्धतीचा शब्दांचा वापर केला जातो काही शब्द अलंंकारिकरित्या न वापरता सर्वसामान्य बोलीभाषेतील शब्द वापरले जातात हे बोलीभाषेतील शब्द वाचकाला ती बातमी शेवटपर्यंत वाचायला भाग पाडतात पहिल्या पानावरची बातमी थोडी असते एक कॉलम जर का पहिल्या पानावर असेल तर चार कॉलम हे नवव्या पानावरती सातव्या पानावरती असतात पण ती भाषा मा पहिला कॉलम वाचल्यानंतर नवव्या पानापर्यंत त्या वाचकाला खेचून आणते ही भाषेची ताकत आहे किंवा त्या लिखाणाची ताकत आहे बायनेम बातम्या ज्या असतात तर त्या प्रामुख्याने वाचल्या जातातच काही पत्रकारांचं नाव जरी वरती असेल तर ती बातमी आवर्जून वाचली जाते ती बातमी कितीही सर्वसामान्य असली त्या बातमीचा आणि वाचकाचा काडीमात्र संबंध नसला तरी सुद्धा त्या पत्रकाराच्या नावावरती ती बातमी खपवली जाते